आजकाल मराठी लोकांनी मराठी पुस्तकं वाचणं खूप कमी केलं आहे असं मला वाटत आहे आणि हे खरंच तसं झालेलं आहे आणि असं व्हायचं कारण म्हणजे की आपण आपल्या भाषेला फार सन्मान देत नाही किंवा आपली भाषा फार मोठी आहे किंवा काय आपल्या भाषेमध्ये खूप छान छान स काही काही गोष्टी आहेत किंवा खूप छान आपलं वाचन होऊ शकेल किंवा त्यातून आपण खूप काही चांगलं घेऊ शकू असं चांगलं वाङ्मय आहे हे लोकांना वाटेनासं झालं आहे कारण ह्या सगळ्या लोकांना असं वाटतं की मराठी वाचून काय होणार आहे त्याच्यापेक्षा आपण इंग्लिश पुस्तकं वाचू आणि आता ते स्टेटस सिम्बॉल झालं आहे की इंग्लिशमध्येच वाचतो आम्ही आम्ही मराठी पुस्तकं वाचत नाही असं व्हायचं कारण खरं तर असं होऊ नये जरी तुम्ही दुसऱ्या भाषेतला जरी प्राधान्य दिलं तरीसुद्धा मराठी भाषा ही आपण आपली भाषा आहे आणि त्यामुळे आपण त्या भाषेचासुद्धा तेवढा सन्मान केला पाहिजे आपल्याला असं म्हणजे सायकॅट्रिस्टने असं सांगितलेलं आहे की आपण जर आप डोक्यात आपल्या जे विचार असतात ते विचार जर आपण ते नेहमी आपण आपल्या मातृभाषेमध्ये करत असतो आणि त्यामुळे त्या भाषेमध्ये आपण आपल्याला स्वतःला लोकांना आप सांगू सुद्धा शकतो की आपले जे विचार आहेत ते त्या लोकांना आपण आपल्या मातृभाषेमध्ये व्यवस्थितरित्या सांगू शकतो पण आता लोकांना मातृभाषेबद्दलच काही फारसं प्रेम वाटत नाही खरंच बघितलं तर मराठी भाषेमध्ये इतकं सुंदर वाङ्मय आहे आपल्याकडे इतके चांगले चांगले लेखक होऊन गेलेले आहेत इतके चांगले कवी आहेत आणि एवढंच संपूर्ण वाङ्मय इतकं सुंदर आहे पण आपल्याला लोकांना आता तो ते वाचायला वेळ नाही आहे की बुवा आपल्याला हे ह्यातलं वाचलं पाहिजे आपण म्हणजे आपले जे लेखक आहेत त्यांनी काय मांडलं आहे काय विचार त्यांनी मांडलेले आहेत किंवा आपल्या वि आपल्यासाठी काही विनोदी पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा आपल्यासाठी काही वैचारिक ग्रंथ लिहिलेले आहेत पण त्याचं म महत्त्व ह्या लोकांना आता पटत नाही आहे कारण ह्या लोकांना असं वाटतं की गुगलवर सगळं मिळतं आपल्याला मग आपण आपली ती पुस्तकं वाचण्यात काय पॉईंट आहे कशासाठी वाचायची ती पुस्तकं आपला वेळ जातो त्याच्यामध्ये पण ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की आपण मातृभाषेतली काही पुस्तकं वाचतोय हा आपण वेळ घालवतोय ते मग आपल्या मातृभाषेच्या दृष्टीनीसुद्धा वाईट आहे आणि आपल्या दृष्टीनी सुद्धा वाईट आहे कारण जे मातृभाषेतली पुस्तकं वाचून आपण जे विचार आपल्या मनाला सांगू शकतो किंवा आपण दुसऱ्याला पटवून देऊ शकतो ते आपण दुसऱ्या भाषेतली पुस्तकं वाचून नाही करू शकत असं नाही आहे की दुसऱ्या भाषांमध्ये काही त्यांचं वाङ्मय चांगलं नाही आहे असं नाही आहे पण आपल्याही भाषेतलं वाङ्मय अतिशय सुंदर आहे आपल्याला खूप त्याच्यातून वैचारिक धन प्राप्त होऊ शकतं आपण कसं वागावं आपले पूर्वज कसे करत होते किंवा काय अशा खूप मग गोष्टी आपण त्याच्यातून शिकू शकतो पण लोकांना आता मराठीच नको झालेली आहे दोन मराठी माणसं जरी समोरासमोर भेटली तरीसुद्धा ते एकतर इंग्लिशमध्ये बोलतील किंवा हिंदीमध्ये बोलतील पण त्यांना आम्ही आपण मराठी आहोत हे सांगायचीसुद्धा लाज वाटते त्यामुळे मराठी भाषेला आपलीच लोकं सन्मान देत नाहीत आपलीच भो लोक त्या भाषेचा विचार करत नाहीत त्यामुळं ती पुस्तकंसुद्धा वाचली जात नाहीत आणि हे खूप वाईट आहे आपली जर का भाषा जागृत ठेवायची असेल जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकानी गर्वांनी मराठीमध्ये एकमेकांशी बोललं पाहिजे